तसे तर माझ्या ग्रामीण समाजामध्ये असे खूप काही नृत्य आहेत ते जे लोकप्रिय आहेत किंवा वेगळा वेगळा धर्माचे वेगळ्या वेगळ्या कास्टचे वेगळे वेगळे डान्स वगैरे असतात पण जसं लोकं सर्वात जास्त कोणत्याही लग्नामध्ये किंवा काही असतील त्यामध्ये जो डी जे वाजतो आणखी त्यामध्ये जो डी जे राहतो त्यामध्ये जी गाणी वाजतो ते त्यामध्ये लोकं खूप जास्त नृत्य करणे त्यांना लोकांना खूप जास्त प्रसंगी वाटते आणि त्यामध्ये असे कितीकच लोकं असतात ज्यांना ते नृत्य करताही नाही येत पण तरी ते कोणतेही कसेही नृत्य करतात त्या नृत्याचे असे कोणते नाव नाही आहेत की ते ह्याच फॉममधले नृत्य आहे किंवा दुसऱ्या फॉम म नृ मधले नृत्य आहे असे डी जेमध्ये कोणतेही गाणे लावले तर कोणीही कोणीही डान्स करते आणि कोणताही डान्स करते तर ते ते त्यांचं मनाला किंवा त्याच तर लोकांच्या मनाला किंवा त्यांचं जे नृत्य करण्याची हे आहे त्यांना प्रसन्नता मिळते म्हणून ते लोकं असे नृत्य करतात